आमच्या क्षेत्रातील विद्यार्थी साधारणपणे बघायला गेलं तर वैद्यकीय क्षेत्रात जास्तच जातात कारण कसं झालेलं आहे आईवडील पण त्यांना फोर्स करतात आणि त्यांची काहींची इच्छा असते त्यामुळे ते म जास्त करून वैद्यकीय क्षेत्रात जातात त्याच्यानंतर नंबर दोनला इंजिनीअरिंग आहे अभियांत्रिकी शास्त्रं आहे आहे तिकडेसुद्धा भरपूर मुलं जातात त्यानंतर व लॉ आहे वकिली ते ते पण आवडतं भरपूर जणांना त्यानंतर कॉमर्स पण आहे कॉमर्सही आवडीचा विषय आहे बँकिंग वगैरे ह्या साईडला पण जातात आणि सोबतच टीचर्स पण बनतात टीचरमध्ये सुद्धा बनण्यामध्ये इंटरेस आहे त्यानंतर अजून भरपूर गोष्टी आहेत काही नवीन नवीन आता तर नवीन फील्डमध्ये एअरफोर्समध्ये जातात मुली ज्या आहेत त्या एअरहॉस्टेस मुलं पायलट व्हायला लागले आहेत आमच्या इकडे भरपूर उदाहरणं आहेत की मुलं एअरफोर्सला गेलेले आहेत नेव्हीमध्ये गेलेले आहेत त्यामुळे आमच्या इकडचे क्षेत्रातले विद्यार्थीनी अजून अशी कोणतीच जागा नाही सोडलेली जिथे ते नाही आहेत